हां हॅलो नमस्कार मी ओला कॅब बुक केली होती थोड्या वेळापूर्वी हां हां मला ॲक्च्युली इथून जायचं होतं ठाण्याला हो ठाना जिल्हा परिषद

आम्ही टोटल तीन जण आहोत हो हो मला दुपारी दोन वाजता निघायचं आहे हो हो परवा परवा सात तारखेला हो माझं घर इथे अंबरनाथला आहे बी कॅबिन रोड ग्रीन सिटीजवळ हो सर हो हां अच्छा किती किती भाडं होईल

चालेल सर तर मग तुम्ही बुक बुकिंग घेऊ शकता का ही हो नक्की नक्की ओके धन्यवाद सर धन्यवाद काय असेल तर मी पुन्हा कॉल करेन धन्यवाद धन्यवाद